शहराच्या तुलनेत आमच्या परिसरातील आरोग्य सेवा खूप चांगली आहे दवाखाने चांगले आहे मेडिकल चांगले आहे आणि चांगल्या सुविधा घेण्यासाठी आम्हाला शहराकडे जाण्याची आवश्यकता वाटत नाही